हॅलो हॅलो हां हिंगोली ते औंढा जे अंतर म्हणताय तुम्ही हॅलो हिंगोली ते औंढा अंतर आहे ते पंचवीस ते तीस किलोमीटर आहे हिंगोली ते औंढ्यापर्यंत पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर औंढा हे नाग औंढा नागनाथ मंदिर आहे ते बसस्टँडच्या समोरच आहे हे औंढ्याचं मंदिर हा बसेस आहेत हुबलीहून बसेस सुरू कंटिन्यू असतात पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला सध्याचं पावसाचं वातावरण आहे तुम्ही इथे यायचं असेल तर सोमवारी जास्तीत जास्त या मंदिरामध्ये रश असते आणि त्यावेळेस पब्लिकही तिथे जास्त असते तुम्ही पावसामुळे अडचण काही तिथे राहण्याची सुविधा आहे इथं एवढी काय अडचण येणार नाही प्रवासामध्ये तुम्ही लवकरात लवकर येऊन दर्शन हे घेऊन जाऊ शकता

हो खूप चांगली माहिती भेटून जाईल तुम्हाला